आनंद मेडिकल हा मला मला डायबिटीस करिता गोळ्या पाहिज होत्या शुगर लेवल वाढलेली असल्यानंतर डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेल्या गोळ्या आहेत तर मी प्रिस्क्रिप्शन तुम्हाला व्हॉट्सअप करू शकते का नाही दोन वर्षांपासून गोळ्या घेणं चालू आहे डॉक्टर म्हात्रेकडे ट्रीटमेंट आहे आणि हा आज थोडं तब्येतीचा त्रास झाला म्हणून त्यांना दाखवलं तर त्यांनी गोळ्या हो शुगर चेक करून मगंच त्याचा रिपोर्ट घेऊन डॉक्टरकडे दाखवलं नाही जेवढा डोस दिलेला आहे तेवढा द्या आणि त्यामधलं काय कंटेंट वगैरे आहे ते म्हणजे कंपनी वगैरे जी आहे सांगितलेली त्याच कंपनीच्या गोळ्या द्या मला थोडंसं कळवा पंधरा दिवसांचा दिलेली पंधरा दिवसांचे दिलेले आहेत तर हा पंधरा दिवसानंतर पुन्हा बोलवलं बरं मी नाव आणि पत्ता तुम्हाला व्हॉट्सअप करते तुम्ही त्या नाव आणि आणि सोबत प्रिस्क्रिप्शनचा फोटो पाठवते तुम्ही मला ते त्या पत्त्यावर हा ठीक आहे चालेल सर मी पाठवते